हॅलो भावा ओंकार बोलतो आहे का अरे हां उद्या पंधरा ऑगस्ट आहे ना मग मी म्हणत होतो आपण चौघं पाचजणं जेवायला जाऊच कुठं बाहेर हां तेच ना पंधरा ऑगस्टसाठी मग कुठलं हॉटेल चांगलं आहे जेवण मग तुझ्या माहितीप्रमाणं अरे हां पालवीमधे जाऊ ना मग रेटिंग कसं आहे मग त्याचं कसं काय रेटिंग काय रेटिंग काय जेवण कसं आहे काय हां चांगलं आहे का तसं नाही म्हणजे कसं जेवण चांगलं असलं पाहिजे त्यात काय काय डिश असणार व्हेज नॉनव्हेज प्युअर प्युअर व्हेजिटेरियन आहे का मग बरं उद्या चांगला दिवस मग व्हेजच खाऊ काय विषय नाही पण काय माहिती आहे का माझं म्हणणं आहे की नॉनव्हेजपेक्षा असतं ना तर जरा चांगलं पडलं असतं आपल्याला नॉनव्हेज बरं ठीक आहे चल व्हेज खाऊ आपण तिथं किंमत काय कशी बरं बरं ठीक आहे मग दोनशे दोनशे अडीचशे कॉन्ट्रिबिट होईल मग आपल्या चौघाजणांत तरी ठीक आहे मग माझं काय म्हणणं आहे गाडीवर जा उद्या गाडीवर जाऊ आपण आणि गाडी माझ्याकडे एक आहे रोह्याकडे एक गाडी आहे भालचंद्र माझ्या गाडीवरून येतो आहे तुझ्या गाडीवरून ओंकार ओंकार तू रोहितच्या गाडीवरून ये आपण चौघं चालवू मग बाकी बघू कोण येते आहे आर्यन आरून त्यांना पण विचारून बघूया का एकदा आले तर ठीक आहे आणि समज तू मी स पहिला सगळ्यांशी बोलून घेतो मी तू थांब संध्याकाळी सगळ्यांना ऑनलाईन घेऊ कॉन्फरन्स कॉलला बोलूया काय होतं बघून नियोजन लावू मस्तपैकी एक नंबर स सगळे मित्र मित्र बसून पार्टी करूया आणि खरं रेटिंग चांगली आणि खरं हॉटेलला हा मग काय विषय नाही एक नंबर जेवण फर्स्ट क्लास झालं पाहिजे आपलं नंतर मी येता येता कुठं आयस्क्रीम विसक्रीम काय खाऊ आईस्क्रीम सोडा बिडा काय तर घेऊया मस्तपैकी पार्टी बिर्टी एन्जॉय काय विषय नाही मग तेच तुला विचाराय म्हटलं तुला जरा सगळीकडचं नॉलेज आहे बाहेर तुझात जातो ना सारखं मेसर असल्यामुळं म्हण तुला विचारूया म्हटलं बरं किती लांब आहे मग तिथून तीन किलोमीटर आहे का बरं मग तीन किलोमीटर बाकीच्यांना यायला जमतं का विचार मग मिरजेतून येते त्यांना आपण जाऊ मग वाटल्यास काही विषय नाही बरं माझं काय म्हणणं माहीत आहे का आपण बरं काय ना सोड जाऊ आल्यावर भेटू